आपल्या समाजामध्ये पारंपा नृत्यांशी संबंधित अशा काही विशिष्ट कथा आहेत ज्या दंतकथा आहेत जसं की खूप साऱ्या गोष्टी आहेत खूप साऱ्या गोष्टींना वाव दिलं जातं नाटक आहे डान्स आहे खूप साऱ्या गोष्टी आहेत तसेच काहींना अनेकदा वाव देण्यासारख्या गोष्टी आहे समाजातील पारंपरिक नृत्यांशी संबंधित खूप साऱ्या गोष्टी आहेत अनेकदा आपण पाहतो की काही लोकांना नृत्य करायला आवडतात काही लोकांना डान्स करायला आवडतं काही लोकांना कोणत्या गोष्टींमध्ये आवड फिल्म इंडस्ट्रीमध्ये आवड असते काहींना ॲक्टिंगमध्ये आवड असते काहींना ठेटरमध्ये आवड असते काहीकाहींना एकांकिका किंवा काहीकाहींना एक नाटक करायचं असतं काही प्रकृती क्रियांमध्ये बदल देखील पण काही काही फॅमिली सपोर्टिव्स नसतात फ्रेंड्स सपोर्टिव्ह नसतात मग ते बॅकला पडतात तसेच समाजातील नृत्यांशी काय बोलायचं समाजातले नृत्य हे खूप प्रमाणात आढळले जातात काही काळांशी असं आढळले जातं की नाटक नृत्य हे खूप प्रमाणामध्ये लोकांच्या आत्ता मनामध्ये राज्य केले ते ज्या ज्या लोकांमध्ये प्रमाणाच्या बाहेर राज्य केलं ते गाणं म्हणजे पुष्पा पुष्पा गाण्याने प्रवृत्त करून टाकले लोकांना की म्हणजे काय आहे या साँगमध्ये पण त्याचे मुवमेंट जे डान्स स्टेप जे आहेत ना हाडली ते कुठेही मिळणार नाही आहे अशा प्रकारे म्हणजे नृत्यांच्या अ कार्य दंतकथांना वाव दिला जातो जसं की खूप साऱ्या मुमेंट्स गोळा केल्या जातात खूप साऱ्या मेमरेबल असतात हर्मोनस हरम सॉरी हर्मॅन्टिक आणि खूप साऱ्या गोष्टी असतात जसं की आपण बघतो की समाजातील पारंपरिक नृत्यांशी संबंधित अशा खूप साऱ्या गोष्टी आढळून येतात नृत्य म्हटल्यानंतर ना कोणती पोरगी गाण्यावरती हलणार नाही सगळे मुलं मुली नृत्याला एवढं आकर्षित होतात की आजकालची मुलं डी जेवरती साऊंड जरी लागला तरी कुठून असेल तिथून पळत येऊन धुडधुड धुडधुड उड्या मारत तयार पण नृत्य या प्रकाराशी कमचेच लोकांना असं प्राबलब मि नसतं बहुतांतात तसंच नृत्य हा प्रकाराला अवलंबून धोरणात्मक असा गोष्टी येतात तसेच नृत्यप्रकाराला खूप साऱ्या गोष्टी प्रावलब्द असतात नृत्यांमधून आपल्याला खूप साऱ्या गोष्टी मिळतात एखाद्याला नाटक एकांकिका नाटक वगैरे या सगळ्या गोष्टी अवलंबून असतात नृत्यांमध्ये खूप साऱ्या गोष्टी अवलंबून असतात पण नृत्य हे सर्व काही एखाद्यासाठी असू शकतं पण डान्स हे सर्वांसाठी एकासाठी नसू शकतं एखाद्याला नृत्य करायला नाही आवडत एखाद्याला फक्त बडबड करायला आवडते आणि ते फक्त बडबड करत राहतात लोकं तर तसं असतं नृत्यांचा प्रकार आणि नृत्य करताना पूर्ण आत्मनिर्भरपणे नृत्य करता आलं पाहिजे फुल इम्बॅरेसिंग होऊन जे आपण स्क्रिप्ट म्हणा किंवा जे डायलॉक लय जे असतं जे आपण बोलतो की नाही का की बाबा कथेला असं तसं अवलंबून वगैरे या सगळ्या गोष्टी दिल्या जाते तसं त्या कथेला देखील अवलंबून त्या गोष्टी दिल्या जातात पण काही कारणास्तव त्या गोष्टींना म्हणजे असं असतंच ना की बाबा ए नाही आवडत एखाद्याला असं तसं काही गोष्टींचं हे करणं ते करणं तसंच काही गोष्टींचं असतं पण ना नृत्यांशी संबंधित अशा काही विशिष्ट कथा आहेत ज्या खूप ह्या असतात जसं की मालिकेमध्ये आपण वेगळं नृत्य बघतो मूवीमध्ये आपण वेगळं नृत्य बघतो सगळ्या गोष्टीमध्ये आपण वेगळं नृत्य बघतो तसंच काही गोष्टींना असं वाव देण्यात येतं की म्हणजे नाही का की बाबा नृत्य आणि कथा यामध्ये खूप फरक आहे नृत्य म्हटल्यानंतर ते पूर्ण स्पेशिफिकली ते मूवमेंट्स वगैरे देऊन करणं खूप गोष्टींमध्ये डिफरंट असतो पण नृत्यांची काही दंतकथा आहेत दंतकथा हे मिनिंग आपल्याला मला अजून समजलंच नाही दंतकथा बट जे आहे ते बोलते मी की समाजामध्ये अशा गोष्ट आहेत की नृत्याला नावं ठेवणारे खूप लोकं आहेत जसं की स्वतःचा कलेला वाव देतात जसं की काही लोकं असतात ज्यामध्ये जे कलेला वाव देणारे खूप प्रयत्न करतात ते यशस्वी ठरतात त्यामु काही काही ठिकाणी ऑर्केस्ट्रा असतो तर ते नृत्य आहे जे ते नृत्य आहे त्या कलेला वाव द्या तुम्ही ना की त्या कलेला असं बाजारामध्ये हे करा ते कला आहे त्यांचे ते सादर करतात त्यांचं नृत्य तर त्या कलेला वाव द्या ना तुम्ही अशा काही गोष्टी असा म्हणजे त्या समाजामध्ये काही खूप प्रमाणामध्ये कमी क आढळत काही गोष्टी सगळ्या तर अशा लोकांना म्हणजे खूप हे असतं